मराठी भाषा जपण्यासाठी आपण तर पहिले शिक्षण आपण मराठी भाषेतूनच घेतले पाहिजे कोणत्याही व्यवस्थापन मराठी भाषेतूनच केलं पाहिजे आणखी काही आपल्याला करायचं असेल तर आपण मराठी भाषेतच केलं पाहिजे तर मराठी भाषा आपली बोली भाषा आहे आणि आपली संस्कृती आहे आपण राहतो भारत देश महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात बोली भाषा जी असते ती महाराष्ट्रातलीच असते मराठीच असते तर मराठी भाषा ही आपण जपली पाहिजे आणि मराठी भाषा ही आपली संस्कृती आहे मराठी भाषा ही आपली बोली भाषा आहे मराठी भाषातच आपलं सर्व संस्कार आहे तर मराठी भाषा ही आपण जपायला हवी आणि जपलीच पाहिजे